मी एकदा माझ्या मावशीच्या मुलासंगे शेतामध्ये बैलगाडीत बसून गेलो तेव्हा मी शेतात गेल्याच्या नंतर तिथं नांगरणे होते ते नांगरणे माझ्या भा माझ्या भावाने मला नांगरणे चालवणे शिकवायचे होते पण मला ते नांगरणे चालवता आले नाही ते मला खूप कठीण गेले ते त्यानंतर माझ्या भावाने मला मला मला लागली मला टोंगळ्याला लागले आणि मी रडत बसलो त्याच्यानंतर माझ्या भावाने थोडा टाईम थांबवलं मला मला मलमपट्टी केली त्यानंतर मी मी थोडा ठाईम थांबलो आणि माझ्या भावानं मला नांगरणं शिकवायला सुरुवात केली त्यानंतर मी हळूहळू नांगरणे चालवणं शिकलो काही दिवसात माझ्या माझ्या भावाने मला एकटं एकटंही सोडलं नागनद्यावर तरी मी नांगरणं चालवणं शि खूप खूप चांगलं शिकत होतो मला मला माझ्या भावा माझ्या भावाचं खू खूप प्राउड फिल होतं की मला त्यानं असं काम सांगितलं की मी त्यातून काही ना काही शिकलो आणि मी त्यानंतर असे लोकांनाही सा सांगेल की नांगरणे हालणे आरामशीर हाणावे आणि